मला कामाच्या व्यतिरिक्त आणखी काही छंद आहेत माझे जसे मला गाणे म्हणणं आवडतात जसे बाबासाहेबाचे गाणे आणखी डान्स करणंसुद्धा आवडतो मला मी म्हणजे कोणत्याही लग्नामध्ये वगैरे गेली की थोडा आपला डी जे चालू झाला की मी डान्स करतोच असं म्हणजे हे आहे म्हणजे तो माझा खूपच आवडता छंद आहे याच्या व्यतिरिक्त मग तर माझा कामधंदा जो आहे माझे जे बिझनेस आहे पापड फिंगरचा तोही मला आवडतो कारण त्याच्यापासून मी दोन पैसापण कमवू शकतो आणि हिंडणंफिरणं सगळं व्यवस्थित माझा जो छंद आहे हिंडण्याफिरण्याचा तो या माझ्या म्हणजे छ कामापासून माझा तो छंदपण म्हणजे पूर्ण होतो बस्स इतकंच